खरकटी भांडी तेलकट वगैरे आधी स्वच्छ करून ती थोडी गरम पाण्याने धुवून मग नंतर तिला साब साबण वगैरेने स्वच्छ कर करतात आणि स्वच्छ पाण्याने अधिक दोन बादल्यामध्ये पाणी घेऊन एका बादलीमध्ये खराब पाणी आणि एका पाणीमध्ये बादलीमध्ये चांगलं पाणी घेऊन ती भांडी आम्ही स्वच्छ करतो आणि धुवून सु पुसून तिला व्यवस्थित करून ठेवतो आणि आम्ही साबण राखेचा वाप राखेच्या वापरापेक्षा साबणाचा वापर आम्ही जास्त प्रमाणात करतो आजकाल भांडी धुण्याकरता बाजारामध्ये नवीन नवीन नवीन नवीन प्रॉडेक्स आलेले आहेत त्याच्यामुळे जास्त प्रमाणात साबणचा वापर ल लिक्विडचा वापर करण्यात येतो त्यामुळे भांडी धुवायला तेवढा काही त्रास होत नाही